हॅलो हॉटेल पल का हां हां हां मी इथून सांगलीतूनच बोलते रोहिणी तुकदेव नाव माझं मला रविवारी टेबल बुक करायचं आहे मी एक आमचं छोटंसं गेट टुगेदर आहे आम्ही वीस पंचवीस लोक आम्ही येणार आहोत आणि आम्हाला जरा शांतता हवी आहे आणि वरच्या वरती जो तुमचा हॉल आहे ए सी हॉल आहे ना तिथे आम्हाला थोडं टेबल बुक करायचे आणि म्हणून मी फोन केला हां हां हां नाही नाही नाही नाही मील वगैरे काही नाही आहे तसं स्नॅक्सच घेणार आहोत आम्ही पण समजा आम्ही आधी ऑर्डर दिली तर त्याच्यामध्ये काही ऑफर आहेत का किंवा काय नेमकं आम्हाला मिळू शकेला असं जर मला थोडंसं तुम्ही सांगितलं तर आम्हाला निवड करायला बरं पडेल हां हां नाही नाही नाही फुल फुल मील वगैरे नको आहे आम्हाला असं नको आहे थोडीशी आमची मीटिंग गेट टुगेदर आहे त्याच्यामुळे थोडीशी मीटिंग आहे त्याच्यामध्ये स्नॅक्स मिळावं कोल्ड्रिंक्स असावीत आणि थोडं स्वीट काहीतरी असं एक डोक्यात आमच्या आहे तर तुमची काही ऑफर असली समजा तर सांगितलंत तर बरं होईल आणि मी वेळ वेळ म्हणता आहे हो हां हां रविवारी रविवारी संध्याकाळी सहा वाजता वगैरे सहा सव्वासहापर्यंत आम्ही येऊ साधारण एक तासभर आम्ही थांबू तिथे तास ते सव्वा तास थांबू आम्ही तर रविवारी संध्याकाळी सहा वाजता आम्हाला तिथे मिळेल ना ओ ओ नाही ठीक आहे ना साडे सव्वा सहाचं नाही साडेसहापर्यंत मिळालं तरी हरकत नाही तुमचं आधीचं बुकिंग असेल हो हो हो मग साडेसहापर्यंत तर पण आम्हाला तास सव्वा तास मात्र लागेल बरं का हां हां हां हां हां आणि काही स्कीम्स वगैरे आहेत का त्याच्याबद्दल किंवा तुम्ही काही आम्हाला थोडी सूट वगैरे देणार आहात का काय असं मग आम्हाला मला जर समजलं तर बरं राहील बरं राहील हां हां हां नाही म्युझिकचं म्हणत आहे होय हो चालेल ना चालेल पण मला जरा निवड करावी लागेल मी मी थोडं पाहीन किंवा मला तुम्ही जर त्याचं हे पाठवलंत ना तर मी त्यातून निवड करेन किंवा बरं बरं बरं बरं चालेल चालेल मी किंवा आम्ही कोणीतरी येऊ आणि तिथे येऊन तुमचं थोडंसं पाहू आणि मग कोणत्या प्रकारचं म्युझिक चालेल ते सांगावं लागेल कारण असं रॅन्डम नको आहे जरा आमचा जो एक टेम्पो आहे ना हां हां नाही नाही नाही तुमच्याकडे होत असणार सारखी गॅदरिंग्स हे खरं आहे पण आमचं जरा वेगळ्या प्रकारचं आहे ना आम्ही खूप वर्षानी भेटतो आहे त्यामुळे आम्हाला जरा एक थोडं हां थोडं इमोशनल असं अशा प्रकारचं हवं आहे हां हां नाही नाही नाही बरोबर आहे तुमचं तुमच्याकडे असतील अशा प्रकारचे खूप असतील पण तरी आम्हाला जरा निवड करायला चान्स मिळाला तरी जास्त बरं ना म्हणून हां हां हां तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना त्याच्यात चालेल ना हां हां हां चालेल चालेल तुम्ही हाच नंबर तुम्ही म्हणजे व्हॉट्सअप नंबर म्हणून घ्यावा आणि त्याच्यात मला तुम्ही माहिती ऑफरची वगैरे माहिती कळवलीत ना तरीसुद्धा मला चालेल आणि मी पाहिन ते आणि पुन्हा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करीन हां पण रविवारी संध्याकाळी साडेसहाचं तुम्ही नक्की समजा चालेल ना ओके ओके ओके चालेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच